शिक्षण रोजगार आणि नेतृत्वाच्या बाबतीत अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर शिक्षण इथे चांगल्या पद्धतीचं आहे त्यामानाने जेवढी आता लोकसंख्या वाढत आहे किंवा खेड्यापाड्यातून जे काही तरुण स जिल्ह्याच्या ठिकाणी येत आहेत अकोल्यामध्ये येत आहेत त्यामुळे काय झालं आहे की आज रोजगार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झालेली आहे रोजगार मिळत नाही आहे आणि जे खेड्यामध्ये राहतात ते शेती वगैरे करतात त्यांना शेतीतूनही त्याच्या मागचा मेन जर विचार जर केला तर इथे जे नेतृत्व आहे ना ते कुठेतरी कमी वाटतं आहे आणि तिथले जे पुढारी आहेत त्यांनी जर व्यवस्थित मार्गदर्शन केलं तरुणांना तर हे तिन्ही गोष्टीमध्ये अकोला जिल्हा पारंगत होऊ शकतो